तुम्ही चित्रपट पाहता का तुम्हाला कोणत्या प्रकार चित्रपट आवडतात मला चित्रपट मराठी हिंदी आवडतात मराठी चित्रपटात जास्त करून दादा कोंडके अशोक सराफ दादा कोंडके अशोक सराफ व दिलीप सायरा बानू

ह्यांचे चित्रपट आवडतात त्यापैकी दादा कोंडकचे मराठी चित्रपट दुभाषिक होते इकडे तर ते लैंगिक आहेत असे वाटत होते पण त्याचे अर्थ निराळे निघत होते त्याचे चित्रपट पाहण्यासारखे व कुटुंबाने पाहण्यात मजा येत होती हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन राखी रेखा हे चित्रपट आवडले त्यांच्या चित्रपटात काम करण्याची पद्धत एक प्रकारची चांगली व रेखावं रेखाणण्यासारखी होती त्यामध्ये एकमेकांनी कुटुंबामध्ये रस घेण्यात आवडत होता दिलीप सायराबानू यां चित्रपट फार मजेशीर आणि चांगली होते रेखा आणि हेमा मालीनी यांचे डान्स चित्रपटात चांगले असायचे गाणी पण दोन्ही प्रकारचे म्हटले जायचे सोज्वळ रोमांटिक अशा पद्धतीचे असायचे बॉलिवूड चित्रपट बघण्यात मजा असायची हॉलिवूडमध्ये इंग्लिश पिक्चर असल्यामुळे तो मी कमी प्रमाणात बघत होतो बॉलिवूड मराठी हिंदी हे पिक्चर बघण्यात एक प्रकारचा मनोरंजनाचा कार्यक्रम असायचा दोन्ही पिक्चर कुटुंबासमवेत बघण्यात मजा असायची कौटुंबिक चित्रपट फार चांगले असायचे मराठी हिंदी चित्रपट काही कॉम्बिनेशन असल्यास मजा यायचे राजा

मेला हा पिक्चर भयंकर चांगला होता त्यात जत्रेचे स्वरूप असल्यामुळे तो सगळ्यांनाच आवडायचा